कला म्हणलं की सुरुवातीच्या याच्यामध्ये प्राचीन काळामध्ये येणारे जे होते शिल्पकला होत्या वारली पेंटिंग होत्या हे वेगवेगळे दोन प्रकार होते आणि ही कला मात्र त्या ह्याच्यावरती दाखवली गे जायची आणि त्या कलाकाराची मात्र तेवढी काय तेव्हा ओळख नसायची कला म्हणलं की हे हे कला ही कला एखाद्याला दर्शवते एखाद्याची म्हणजे तुम्ही एखाद्याच्या कॅपॅबिलिटी दाखवते की समोरच्याचा हे काय पण आता त्याची ही जी कला आहे आता ती कला सोशल मिडिया आणि ह्याच्याच्या हिशोबाने मा माध्यमातून सगळीकडे प्रचलित करता येते तो त्याचा कलाकार कोण आहे त्याच क त्याचा कला निर्मात काय आहे परत त्याने ती कला कुठच्या प्रकारची निर्मात केली गेलेली आहे ती त्याच्या स्वतःहून निर्मात आहे की त्याला कला म्हणजे देण आहे कोणाची तरी या सगळ्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत आणि ते मात्र आताच्या ह्याच्यावरती खूप जास्त संस्कृतीवरती ते आपल्याला प्रभाव पाडता आणि ती वेगवेगळ्या त्याच्यामध्ये कला प्रकार आहेत त्यांच्या कला प्रकारांना दर्शवणारी ही वेगळी संस्कृती आहे आणि या संस्कृतीला जास्त करून त्याच्यामध्ये ही कला डेव्हलप करते आणि हे ॲज पर सोशल मिडियामध्ये ही कला जास्त प्रमाणात प्रचलित केली गेलेली आहे त्याचा कलाकार कोण आहे ते प्रचलित केले गेलेले आहे मात्र पहिलेच्या राज्यामध्ये हे एवढं प्रचलित नव्हतं तेव्हा त्याचा कलाकार कोण होता हेसुद्धा लोकांना माहीत नव्हतं आणि एवढी ती कला सुंदर आणि एकदम प्रचलित असायची आणि त्याच्या कलाकाराची जी कोरीवता असायची त्या क कलेमध्ये जो त्याचा हातगुण असायचा किंवा त्याचा जो मन म्हणजे ते पहिल्यातली कला ही मात्र कला तिने रमवून केलेली गेलेली कला होती आणि ती कला बघण्यामागचं जे वेगळंच त्याचं दर्शवणं होतं